भारतीय नृत्यामधील प्रसिद्ध शैलीमध्ये भरतनाट्यम भरतनाट्यम ही सर्वात प्राचीन नृत्य शैली आहे तिचा उगम तमिळनाडू येथील तंजाऊर प्रांतात झाला या शैलीवर द्रवीड संस्कृतीचा प्रभाव आहे यात कर्नाटक संगीत असते एकल शैली असून स्त्री किंवा पुरुष दोघे नाचू शकतात दुसरी

कथक उत्तर भारतात उदयास आलेली बनारस जयपूर लखनऊ येथे तिचा विस्तार आहे मोगल संस्कृतीचा याच्यावर प्रभाव आहे हिंदुस्तानी संगीताचा वापर होतो यात एकच शैली असून यातही स्त्री पुरुष दोघे नृत्य करू शकतात हल्ली सांघिक रचनाही असतात दैवत कृष्ण शिव ग्रंथामध्ये नाट्यशास्त्र अभिनय दर्पण नंतर अजून भारतीय नृत्यातील शैली कथकली ही कथकली केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे आर्य आणि द्रविड संस्कृतीचा याच्यामध्ये जास्त प्रभाव असतो कर्नाटक सोपानम संगीत समूह शैली आणि याच्यामध्ये फक्त पुरुष कलाकार असतात त्याच्यानंतर अजून दुसरी नृत्यशैली मणिपुरी नृत्य हे मणिपूर आसाम बंगाल त्रिपुरा ईशान्य भारतातील शैली आहेत ह्याच्यामध्ये वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असतो ही समूह शैली आहे भाषा मणिपुरी याच्यामध्ये वाद्यामध्ये ढोलक बासरी शंख झांझा तंबोरा पुंग इत्यादी असतात अशा या भारतातील वेगवेगळ्या नृत्यशैली आहेत आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे ख्यातनाम असे नर्तक पंडित बिर्जू महाराज हे माझ्या माहितीतले आहेत आणि तेच मला चांगले वाटतात